मला भाऊ नाही मला एक मोठी बहीण आहे माझी बहीण मला भावा माझ्यासोबत भावासारखीच राहते आणि तिच्या आणि माझ्या स्वभावामध्ये खूपच फरक आहे तिचा स्वभाव शांत आहे आणि माझा स्वभाव खूप चिडचिडा आहे तिच्या पण मी तिच्यासारखी थोडी थोडी दिसते आणि ती माझी खूप काळजी घेते माझी अभ्यासा वगैरे मध्ये खूप मदत करते ती माझ्या पाठीशी उभी राहते मला कोणताही प्रॉब्लेम असली तर ती मला त्या प्रॉब्लेमचा हल काढून देते देते आणि आता तिचं लग्न झालं आहे ती माझ्यापेक्षा खूप मोठी आहे तिला एक मुलगा पण आहे आणि आता ती तिथून ती खूप दूर राहते तिथून ती फोन करून म्हणते तू कशी आहे आई बाबा कसे आहेत आ हं मी मग नाही मग ती विचारते म्हणजे ती दूर राहून पण माझी खूप काळजी घेते हं मला अशी माझी बहीण मला लाखात एक आहे